मी तुमच्याकडून इंटरनेट सेवा घेतलेली आहे पण ती व्यवस्थित चालतच नाही आहे आणि किती वेळा तक्रार करून पण तुमचा कोणीही माणूस ते दुरुस्त करण्यासाठी येत नाही आहे आणि इंटरनेट मध्येमध्ये डिस्कनेक्ट होतं आहे तर माझ्या ह्या तक्रारीची तुम्ही दखल घेणार आहात की नाही आणि इंटरनेट डिस्कनेक्ट होण्यासाठी तुम्ही कधी माणूस पाठवत आहे मला लवकरात लवकर ते चालू करून द्या माझी सगळी कामं ठप्प आहेत प्लीज अं